हॅलो हां राज सलूनमध्ये आपलं स्वागत आहे सर कधी करायची आहे सर आज करायची आहे तुमची वेळ नाव कळू शकेल सर वैभव काळे अच्छा ठीक आहे ना सर सर कुठल्या प्रकारची आपल्याला हेअर कटिंग हवी आहे कुठल्या प्रकारची स्टाईल वगैरे तुम्ही काही निवडलं असेल तर सर तुमचा चेहरा हं ओक्के ओक्के

सर तुमचा चेह चेहरा कुठल्या प्रकारचा आहे सर म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा शेप ओवल आहे स्क्वेअर आहे कुठल्या प्रकारचा आहे सर ओक्के सर ठीक आहे आपल्याकडे सर्विस आहे सर आ म्हणजे आम्ही हेअर ग्रूमिंग वगैरे करून देऊ तुम्हाला आणि तुमच्या तुम्ही जर आले तर तुमच्या फेसनुसार म्हणजे आता बघून तर नाही सांगू शकत पण तुमच्या फेसनुसार आम्ही तशी वगैरे करून देऊ तुमची बिअर्ड वगैरे ग्रूमिंग करून देऊ चालेल ना सर सर आत्ता आत्ता तर नंबर लागलेले आहेत म्हणजे वेटिंग लिश्ट आहे तीन आहे तर तीननंतर तुम्ही येऊ शकता सर सर यासोबतच काही हेड मसाज वगैरे फेश फेशियल मसाज कारण की आपल्याकडे सध्या ऑफर सुरू आहे आपल्याकडे ऑफर सुरू आहे म्हणजे की आपण जे रेग्गूलर कश्टमरला पंधराशे रुपयांमध्ये देतो आणि तुम्ही फश्ट कश्टमर जे स्पेशल कश्टमर आहे त्यांना आठशे रुपयांमध्ये करून टाकू सर म्हणजे भरपूर सीझनमुळे भरपूर डिस्काउंट सर सुरू आहे कसे सर त्यामध्ये म्हणजे स्टीम बाथिंग वगैरे आली फेशियल ग्लो आला नंतर मग स्कीन केअर रूटीन आलं नंतर त्यासोबत तुमचं जे मॅनिक्युअर या सर्व गोष्टी आणि त्याम वगैरे जी रखरखीत असेल ती चांगली राह आणि आमची केअर फॅसिलिटी वगैरे पण छान आहे म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर पण छान आहे आमचा जो स्टाप आहे तो एकदम शांतपणे नम्रपणे आपल्याशी संवाद साधेल आपल्याला कुठली गरज असेल त्या पणे करेल सर तू हं हां सर बोला ना हां येऊन जा तुमच्या केसगळतीचं प्रमाण बघू आणि त्यानंतर तुमची ट्रीटमेंट करू सर की जास्त एक्श्ट्रीम लेवलवर लेवल आहे बाल्ड लेवलवर आहे तर त्या सर्व करून टाकू सर तुम्ही एकवेळ आमच्या सलूनला वि सलूनला विजिट द्या आम्ही तुमच्या सर्व जे समस्या त्या त्याचं विकरण करू सर सर हां हां हं सर त्यामध्ये आपल्या केसांची कंडिशन बघून त्यामध्ये प्रकार असतात जसं की तुमचा समोरचा फोरहेड एरिया बाल्ड असेल टक्कल पडलेलं असेल मागे टक्कल पडलेलं असेल त्यामध्ये खूप सारे अप्रोचेस् असतात जसं की हेअर ट्रान्सप्लांट किंवा मग कोणी पॅच लावतं पण कुणाकुणाला हेअर हेअर ट्रान्सप्लांट सूट होत नाही त्याचं रिॲक्शन वगैरे होतो फोड येतात मग डोक्यावर फोड वगैरे येतात टक्कलला फोड येतात त्यासाठी मग प्रत्येकजण हेअर पॅच वगैरे लावतो आणि तर हेअर पॅच सुटेबल आहे आणि गरमीच्या सीझनमध्ये तर फार हेअर पॅचच सुरू आहे आणि त्यानंतर आमच्याकडे पण त्याची सर्विस आहे तुम्ही एकवेळ आमचं हेअर पॅच यूज केलं तर आम्ही चांगली सर्विस देऊ सर तुम्हाला साईड इफे नाही आहे सर कंप्लिटली नॅचुरल नॅचरल आहे नैसर्गिकरीत्या आम्ही इथे सर्व आपली जे क्रिया आहे ते पार पाडू कुठलेही केमिकल वगैरे यूज रसायनं वगैरे यूज नाही करू सर्व नैसर्गिक यूज करू सर कश सॉरी सर कशाची

हां अच्छा हां ठीक आहे सर तुमा आम्हाला म कळलं तुमचं म्हणणं काय आहे तर सर जसं आपण नॉर्मल हेअर पॅच यूज करतो जसं नकली केस यूज करणं वगैरे तर दिवसांनंतर त्याची सर्विसिंग होत असते पण तुम्ही जर म्हणाल तर आम्ही त्याला फिक्समध्ये सोलूशन वगैरे लावू फिक्स करू म्हणजे तुम्हाला वारंवार वारंवार येण्याची तकलीफ होणार नाही सर सर तीनपर्यंत तुम्हाला वेटिंग लिश्ट सांगितलेली आहे तसं तसाही मी तुम्हाला आता वॉट्सअपवरती टेक्श्ट करतो आमचा लिंक पाठवतो त्यावरती तुम्ही रजिश्ट्रेशन नोंदणी करून घ्या आणि कळवू सर आम्ही तुम्हाला हां ठीक आहे